गडचुली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संध्या असतात जसे गडचुली जिल्ह्यामध्ये आत्ताचं फक्त गडचुली जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचा एक्झाम निघाला होता आणि तरुणांना या गडचुल्ली जिल्ह्यातले पोलीस भरत्यायचा खूप असा फायदा होला आणि फायदा झाला आणि त्या एक चांगल्या प्रकारची भूमिका पाळ पाळतात आणि समोर पुन्हा प्रयत्न करत असतात अशा संध्यांचा